नमस्कार हां नमस्कार बोला हो हो बोला ना काही म्हणजे काही तक्रार आहे का काही

नाही हो नसेल झालं असं काही

खरंच आहे

ठीक आहे की चालते चालते हां ठीक आहे ठीक आहे मॅडम तुम्ही असं करा तुम्ही पावती घेऊन या झाली असेल चूक कदाचित आमच्या ह्याच्याकडून तर तुम्ही ते पाहा पाहून आम्ही तुम्हाला नीट दुरुस्त करून देऊ हिशोबामध्ये त्याप्रमाणे पैसे वाचायचे नाही नाही नाही असं होणार नाही एखादवेळी झालं असेल ते पण अजून काही आहे का अजून कोणत्या कोणत्या वस्तू आहेत तुम्ही नेलेल्या त्या प्रत्येकाचे तुम्ही दर तपासा आणि पाहा एकदा परत तुम्ही घेऊन या म्हणजे आम्हाला कळेल ना अजून काय काय आहे ते चालवायचे

बरं चालू दे बरं बरं ठीक आहे तुमचा विचार चांगला आहे आम्ही विचार करू नक्कीच त्याच्यावर योग्य आहे स्तुत्य आहे उपाय आहे एकदम चांगलं आहे हां नवीन सामान वगैरे अजून काही काय लागतं काही नाही मग तुम्हाला कशा कशाच्या गरजा आहेत अजून नवीन कोणतं उपलब्ध आहे कोणता ब्रँड पाहिजे ते पण तुम्ही कळवत जा म्हणजे त्याम त्याप्रमाणे आम्हाला मागवायला सोपं पडेल

नाही नाही नाही होणार नाही तसं आम्ही योग्य ती काळजी घेऊ आणि तुम्हाला ज्या ब्रँडचे किंवा नवीन कंपन्यांनी वितरित केलेले पाहिजेत ते आम्ही मागवू